तर शेअर मार्केटबद्दल बोलायचं झालं तर शेअर मार्केट म्हणजे ही एक ॲप आहे म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे मोबाइलमध्ये पण अवलेबल असते ती तर यापूर्वी ते पी सीवर पण लोकं करायचे कसं आहे हे सगळ्यांच्या दृष्टीवरून पाहायला गेलं तर एक गेम आपण म्हणतो ना एखादा ॲप नाही त्यापेक्षा वेगळंच आहे ते एक एक मनोरंजनच म्हणजे आपण आवडीने घेतलं तर चांगलं पण आहे त्यादृष्टीनं वाईट पण आहे कारण हे सगळ्यांचं काम नाही आहे म्हणजे कं शेअर विकत घेतले जातात शेअर केले जातात एखाद्या कंपनीत कसं होतं ना पहा हे एखादी कंपनी अलग अलग कंपन्यांचे जे नामवंत कंपन्या आहेत मोठमोठे मालक लोक आहेत ते त्यांचे कंपनीचे तिथे ॲ ॲड ॲड असतं म्हणजे जे काय चं चढउतार असतो त्याच्यामध्ये ते तिथे पुन्हा शो होतं तर आपण कसं एखादी कंपनीचे शेअर घेऊ शकतो शेर करू शकतो आणि तशी त्याप्रमाणे त्याची जी लेवल असते ती दिवसेंदिवस कमी जास्त होत असते तर त्यावेळी आपण असं आहे की एखादा शेअर घेतला एकादा लेवल वरती काढलेली असली तर त्याप्रमाणे आपल्याला ते शेअर ते पैसे दुप्पटीने मिळतात जसे आपण पैसे लावतो त्याप्रमाणे आणि ह्याबद्दल तुम्हाला बरेच प्लॅटफॉर्म तुम्ही पाहिले पण असाल ज्या सोशल ॲप आहेत तिथे पण याची ॲडव्हर्टाइज अधूनमधून होत असते काही लेक्चरर्स हे व्हिडिओद्वारे सांगत असतात तर माझंच अनुभव बघा मी माझ्या मित्रांनी पण मला हे कन्व्हिन्स केलं होतं पण विषय असा की हे ॲप ॲक्च्युली मी पण मोबाईल युज करतो बऱ्याच ॲप माझ्याकडे आहेत ॲवेलेबल आणि ह्या टाईपचे दुसरे पण ॲप असतात पण हे कसं एक आवडीचा विषय आपला घेतलं तर चांगलं पण आहे वाईट पण आहे त्यामध्ये शेअर कधी कधी आपले लॉस पण जाऊ शकतात तर जे मोठे मोठे व्यक्ती रिच लोकं आहेत ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे जे चांगल्या पेमेंटमध्ये खेळत आहेत सध्या लोकं सगळ्यांच काम नाही हां आवडीनं तुम्ही घेऊ शकता विषय पण जास्त पण जोखमीचं होऊ शकते कारण कसं एकदम जास्त पण कुठल्या गोष्टीत डीप नाही जायचं कारण पुढे ते रिस्क होऊ शकते आपल्यासाठी कारण पैशाचा व्यवहार असल्यामुळे माझ्या मते तर पन्नास साठ टक्के लोकं अजून आहेत ह्याच्यामध्ये नाही असं नाही काही लोकं निगेटिव पण बोलतात त्यामुळे मला तर हे योग्य वाटत नाही माझ्या जसं ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे ओके तर एवढं मला असा माझा रोल मी तुम्हाला शेअर केला आहे